आता बऱ्याच वर्षापासून आपण पाहत आहो की निसर्गाचं चक्र हे फार बदललेलं आहे ऋतूनुसार त्याचं कार्य होत नाही आहे जेव्हा जे ऋतूच्या चक्रानुसार जे वातावरण पाहिजे जे मानवी शरीराला उपयोगाचं आहे ते न होता त्याच्या व्यतिरिक्तच होत आहे जसं नको त्या वेळेवर पाऊस पडतो आणि ते आमच्या भागातच नव्हे तर संपूर्ण राज्यात किंवा संपूर्ण भागातच त्याचा दुष्परिणाम होतो नको त्या वेळेवर पाऊस पडून मानवी जीवनही खूप विस्कळीत झालेलं आहे याची झळ जी आहे ही शेतकऱ्यांना फार मोठी भोगावे लागत आहे आणि जेव्हा थंडी पाहिजे पिकांना किंवा मानवी शरीराला तेव्हा थंडी न पडता पाऊस पडतो आणि जेव्हा ऊन पाहिजे तेव्हा ऊन न पडता हे ढगाळ वातावरण तेव्हाही कधीही ज्याला अकाली आपण वातावरण म्हणतो त्या अकाली वातावरणात पाऊस पडून खूप मोठी जीवसृष्टी ही नष्ट होत नष्ट होत आहे आणि शेतकऱ्यांना ह्या ज्यांना खूप मोठ्या समस्याला तोंड द्यावे लागते आणि त्याच्यानु त्याच्यानुसार आर्थिक ता जी आहे ही पण बदलत आहे तर तोच परिणाम आमच्या परिसरात पण होत आहे